हां आता आमच्या घरात आहे लग्न म्हणल्यावरती पाणी लागणार जेवणासाठी पाणी लागणार पिण्यासाठी लागणार आंघोळीसाठी लागणार जेवलेली भांडी घासण्यासाठी लागणार किंवा इतर लहान मोठ्या गोष्टींसाठी कारण पाणी ही माणसाची आवश्यकतेची गरज आहे तर ते काय आपण कमी जास्त करू शकत नाही मग हे पाण्याचे व्यवस्था किंवा हे पाण्याचं नियोजन कसं करणार आता लग्नाच्या वेळेस घरात माणसं येत असतात मग घरात माणसं आली घरात माणसं येत असतात त्यावेळी आपल्याला पाणी तरी भरपूर लागतं मग एक दिवसासाठी भरलेलं पाणी आपल्याला लग्नामध्ये चार दिवस एवढ्या माणसांसाठी पुरणं शक्यच नाही आहे मग ही व्यवस्था आपण कशी करणार आहे त्यामध्ये आपण काय करायचं आहे पहिल्यांदा मोठेमोठे आपल्या टाक्या वगैरे असेल किंवा हौद असेल तर पाणी आलं आहे त्या वेळेला पाणी भरून ठेवायचं आणि पाणी भरून ठेवून पण त्याचा सदुपयोग करायचा आहे विनाकारण हळदीतनं वगैरे किंवा विनाकारण एकामेकाच्या अंगावर ओतणे रंगपंचमी खेळणे असं काही आपल्याला हळदीमध्ये नाही करायचं आहे काय तर लग्नाचं घर आहे आपल्याला पाणी भरपूर लागतं आहे त्यामुळं आणि ते पण आणि पाणी आलं आणि भरून ठेवलं आणि तरी पण कमी पडलं तर आपण टँकर मागवायचा आहे टँकर मागवल्यानंतर भरपूर पाणी येतं आहे मग भरपूर पाणी आल्यावरती आपल्याला ते ठेवायला जागा नसते आहे मग अशा वेळेला काय करायचं आहे अर्धा टँकर आपण ओतून सगळ्या ड्रम्स किंवा हौदामध्ये भरला तर अर्धा टँकर काय करायचा मग आता हा प्रश्न तर प्रत्येकाला पडणारच पडलेला असणार आहे मग अर्धा टँकर आहे तो कुणाचा आजूबाजूला कुणाची टाकी रिकामीे आहे का कुणाचा हौद रिकामा आहे का त्यांना त्यांना आपण जराशी विनंती करायची आहे की आम्हाला थोड्या थोड्या दिवसांसाठी एक दोन दिवसांसाठी तुमचा हौद वापरायला देणार काय ह्या पाण्याचा वापर तुम्हालाही गरज पडेल त्यावेळेस तुम्ही करू शकत आहे पण आम्हाला देणार काय मग काय शेजारी आपले चांगले असतात त्यामुळे ते काय म्हणतात हा तुम्ही हा हौद वापरायला घेऊ शकता अशा पद्धतीनं आपण सगळं पाणी भरून ठेवायचं आहे प्यायचं पाणी वेगळं वापराचं वापरण्याचं पाणी वेगळं असं नियोजन करायचं आहे कारण पाणी हे अती अती गरजेचं आहे आणि अति मोलाचं असल्यामुळे ते आपल्याला जपून वापरणे गरजेचे आहे अशी व्यवस्था आपण पाण्याची करायची आहे